आमच्या इकडे श्री बाराशिव हनुमान जागृत हनुमान मंदिर आहे तिथे खूप मोठी ज यात्रा भरली जाते यात्रेमध्ये विविध अशी खेळणे मिळतात खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे तेथे विविध असे खाण्याचे पदार्थ पण भेटतात जसे की जिलेबी जिलेबी अशी एकदम मैद्याची नंबर एक क्वालिटीची असते त्यामध्ये विविध असे तुपाचा तूप घालून तयार केलेले आणि पाकामध्ये तळलेली जिलेबी अतिशय उत्तम मिळते आणि तिथे खव्याचा पेढा पण जास्त प्रमाणात मिळतो खव्याच्या पेढ्यामध्ये विविध असे काजू बदाम आक्रोड असे ड्रायफ्रूट टाकून तयार केला जातो त्या पेढ्यामध्ये मलई मारून पेढा तयार केला जातो तो पेढा खाण्यास अतिशय चांगला असतो तेथील विविध कार्यक्रम पण तिथे घेतले जातात तिथे कपडे पण चांगल्या प्रकारे मिळते जसे की जीन्स पँन्ट कुडता धोती साडी जाफ्राबादी कपडे अजून पँन्ट व टी शर्ट अजून टोपी असे विविध कपडे पण तिथे फेमस आहे तिथे तिथले स्वामी समर्थ नावाचे एक मंदिर आहे त्या मंदिरापाशी विविध असे चांगल्या प्रकारे मिसळ पाव भेटते मिसळ पावमध्ये झणझणीत असा रस्सा टाकल्या जातो रश्श्यामध्ये विविध मटकी अजून मटकी मटकी त्यामध्ये चुणचुणीत असा चटणीचा रस्सा विविध असे पदार्थ तिथे मिळतात